हॅलो झोमॅटो मी एक ऑर्डर दिली होती राजेश नावाचा मुलगा आहे का तुमच्याकडे त्याला राजेशला मला माझ्या घराचा पत्ता सांगायचा आहे त्यानुसार ज माझी जी झोमॅटोची जी ऑर्डर आहे ती मला मिळून जाईल लवकरात लवकर तर राजेशला असा पत्ता सांगा की माझं नाव आहे निलेश राठोड आणि माझा जो पत्ता आहे जो स चिखली रोडवर सहकार विद्यामंदिर चिखली रोड श्रीनिवास कॉलनी रो हाऊस नंबर टेन त्यानुसार माझ्या पत्त्यावर लवकरात लवकर ही ऑर्डर पोचती झाली पाहिजे